राज्यातील लोक वेगवेगळ्या पद्धतीचे सण साजरे करतात त्यालाच आपण सांस्कृतिक वारसा असा आपण म्हणतो ज्या महाराष्ट्रात नागपंचमी असेल पोळा असेल दसरा असेल अशा विविध प्रकारचे सण उत्सव हे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात अतिशय आनंददायी वातावरणामध्ये हा सण साजरा केला जातो आणि ही एक संस्कृतिक परंपरा जोपासणारी हे सण उत्सव आहेत